हॅलो हां प्राची ऐक ना अगं मी पुण्याला शिफ्ट होते आहे पुढच्या हप्त्यामध्ये तर मी मला ते बोलले की नवीन पासपोर्ट लागणार अपडेट करून वेगळे कागदपत्र पण अपडेट करून लागणार आहे आणि माझे अपडेट नाही आहे झाले दोन वर्षापासून तर ते मला बोलले सगळे कागदपत्र अपडेट करूनच मला तिथे ती रूम भेटेल तर त्यासाठीच मी खूप सारे एजन्सीलाही कॉल केला होता जस्ट डायल नंबरलाही कॉल केला होता पण त्यांनी मला काय नीट सांगितलं नाही सांगितलं बट मला ते काही नीट समजलं नाही मी माझ्या खूप साऱ्या मै मित्र मैत्रिणींना पण विचारलं ह्याबद्दल पण त्यांना ह्याची काही आयडिया नाही आहे तर तुला माहीत आहे का हे कागदपत्र कसे अपडेट करायचे पासपोर्ट कसं अपडेट करायचं म्हणजे मला तिकडे रूम भेटेल लवकरात लवकर अरे मी कंटाळले आहे रे रोजची कामं घरची कामं करू की हे बघत बसू आणि ते बोलत आहेत लवकरात लवकर रूम पाहिजे तर कागदपत्र अपडेट करायलाच लागणार नाहीतर मग रूम नाही भेटणार मी कंटाळले आहे तू प्लीज कुणाला विचार ना की कसं करतात आणि मला प्लीज सांग ना म्हणजे माझं काम ईझी होईल प्लीज सांग हां थँक्यू